हॅलो गुड आफ्टरनून सर सर मी फ्लिपकार्डवरून गेले चार दिवसा मागे एक पॅन्ट ऑर्डर केले होती व्हाईट कलरची जीन्स पॅन्ट होती ती पी पॅन्ट मी ऑर्डर केली होती व डिलिव्हरी डेट आज मला तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दाखवले होते तर मला आज नोटिफिकेशनसुद्धा आलं की तुमची ऑड ऑर्डर सुरक्षित स्वरूपात डिलिव्हरी झालेली आहे परंतु ते ऑर्डर माझ्यापर्यंत पोचलं नाही तर मी त्या ऑर्डरची माहिती तुम्हाला शेअर करू इच्छितो तथा मला तुम्ही माझे ऑर्डर कुठे गेले किंवा त्याबद्दलचे माहिती मला द्यावे कारण की मी ते प्रीपेड केलं होतं त्या अर्थातच म्हणजे मी त्या ऑर्डरचे पैसे पूर्वीच दिले होते प परंतु मला ते ऑर्डर मिळालं नाही एकतर मी तुम तुम्हाला विनंती करत आहे की माझे ऑर्डरची माहिती मला द्यावे व ऑर्डर प्राप्त करण्यास मला मदत करावे किंवा मी योग्य ती कारवाई करून माझे पैसे कसे मिळवायचे व ऑर्डर कसे हे करायचे व तुमच्या कंपनीचा फिडबॅक काय आहे ते मी देणं देऊ शकतो त्यासाठी तुम्ही मला योग्य ती मदत करावी अशी विनंती आहे माझा ऑर्डर व्हाईट कलरची जीन्स पॅन्ट आहे व ह्याच नंबरवर तुम तुम्हाला एस एम एस करून मी माझ्या ऑर्डरची माहिती देतो लवकरात लवकर मला त्या ऑर्डरची माहिती कळावी माझे ऑर्डर कुठे आहे किती दिवसात मला भेटेल व त्या नाही भेटत असेल तर त्याचे मला पैसे परत मिळतील व केव्हापर्यंत पैसे परत मिळतील हे मला स्पष्ट स्वरूपात तुम्ही सांगावे इथे एवढं स एवडं सांगून मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो की माझे ऑर्डर लवकरात लवकर मला मिळावे अशी नम्र विनंती करतो नाहीतर योग्य ती कारवाई म्हणजे मला करण्यात येईल धन्यवाद